कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स मला सुनीता विल्यम नाई कल्पना चावलाच्याविषयी बोलायचे आहे कल्पना चावला भारतातली पहिली महिला होती जी अंतरिक्षयानावर गेली होती सगळ्यांना खूप तिच्यावरती गर्व आहे आणि गर्व होता की ती पहिली दा महिला असूनही क अंतरिक्षयानावर गेली होती म्हणूनच भारताला तिच्यावर गर्व आहे आणि भारताच्या अभिमान तिने असा वाढवला आहे